मराठी वर्षामध्ये मराठी वर्षाची सुरुवात ही संवस्तराने होते व त्यानिमित्ताने संवस्तरामध्ये गुढीपाडवा गुढीपाडवा हा सण येतो मग त्या गुढीपाडव्याच्या गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरावर एक ब्रह्मध्वज उभारून त्याला काठी पालथी तांब्या त्याला साखरेची ग गाठीचा हार पानफुल वाहून वा वा घालून ते उभा केलेलं जातं म्हणजे नवीन वर्षाची सुरवात होती ते नवीन वर्ष झाल्यानंतर लगेच रामनवमी येते रामनवमी प्रत्येक घरोघरी प्रत्येक शहरामध्ये रामाचे मंदिरं उभारणं मंदिरं असतात तिथं रामाचा पाळणा म्हणून राम जो राम जन्मोत्सव साजरा केलेला जातो नंतर लगेच त्याच्यानंतर हनुमान जयंती येते हनुमानाचं पण सुद्धा सकाळी पहाटे सहाला सूर्य उगवताना जन्मकाळ होतो जन्मकाळ असतो म्हणून तिथेही तो जन्मकाळ सगळ्या सगळे मिळून गावातील सगळे मंडळी हजर राहून तो जन्मोत्सव साजरा केला जातो